पोहणे क्रिकेट खेळणे गिर्यारोहण यांसारखे घराबाहेर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये हो मला मजा येते पोहता येत नसल्यामुळे मी पोहण्याकडे कधी भर दिलेला नाही आहे किंवा पोहणे हा प्रकार मला जास्त तर आवडत नाही पण क्रिकेट खेळायला मला आवडतं आणि तसंच क्रिकेट ची मॅच बघणं हेसुद्धा मला जास्त आवडतं हं क्रिकेट मला खेळता येते त्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायला जातो गिर्यारोहण गिर्यारोहण करण्या करायला जाण्याचा योग खूप वेळा आला नाही आहे पण गिर्यारोहण केलं आहे मी बऱ्याच वेळा आमच्याकडे गड किल्ले असल्यामुळे आम्ही तिकडे जाऊन गिर्यारोहण करतो तसंच मला घराबाहेर खेळले जाणारे खेळ आवडतात ज्यामध्ये आम्ही सर्व कझिन्स माझे भावंड मिळून आम्ही लगोरी हा खेळ खेळतो आणि त्यामध्ये मला जास्त मजा येते कारण की बा घरात बसून टी व्ही बघणं किंवा मोबाईल बघणं हे बघण्यापेक्षा मला खेळणं हे जरा जास्त चांगलं वाटतं त्यामुळे आपल्या शरीरालाही हालचाल राहते शरीराचा व्यायामही होतो आणि आपल्याला खेळल्यामुळे आनंदही मिळतो आणि आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी त्याची मदत होते त्यामुळे हो मला खेळायला आवडतं किंवा क्रिकेट खेळणं लगोरी खेळणं हे खेळ माझ्या लेखी खूप चांगले आहेत शरीरासाठी आणि आपल्या मानसिकदृष्ट्याही खेळणं गरजेचं आहे त्यामधून आपल्याला आनंद मिळतो आपलं हसणं वाढतं आणि आपल्या व्यायामही चालू राहतो